बायकिंग समुदयात जे मला रायडर्स आणि इतर सहभागी होण्यासाठी मी तर एक फोनच्या संपर्कातून त्यांना मार्ग काढतो किंवा डायरेक त्यांना प्रत्यक्ष भेटतो किंवा इतर जे ग्रुप आहेत ग्रुपमध्ये जातो ग्रुपमध्ये गेल्याने मला त्यांचं एक भेटण्यास संधी मिळते आणि काय काय करायचं कसं कसं करायचं कसे बायकिंग करायची याच्याबद्दलसुद्धा माहिती मिळते पण एक मला एक वाटते की मी एकट्यानेच बाईक चालवणं मला खूप आवडते कारण काय एकटा माणूस हा कुणीकडं कशी बाईक चालवू शकतो कारण ग्रुपमध्ये म्हटलं तर मग व्यवस्थित चालवावं लागते अपघात होण्याची शक्यता असते आणि एकट्याने चालवले आपल्या मनावर असते आपण जोराने चालवू शकतो आरामशीर चालवू शकतो हळू चालवू शकतो व्यवस्थित चालवू शकतो त्याच्यामुळे मला एकट्यानेच बाईक चालवायला आवडते त्याचे मजे हे असे कारणं आहेत म्हणून मी एकटाच कुठंही गेलं तर एकटाच बाइकिंग करत जातो